अकोला जिल्ह्याचा इतिहास फार मोठा आहे कारण की ह्या ठिकाणी कारंगा देवीचं मंदिर भुलेश्वर मातेचं मंदिर राजाराजेश्वर शिनगेवाडीचं मंदिर रेणुकामातेचं मंदिर आणि असे भरपूर ऐतिहासिक स्थळ आहेत ज्या ठिकाणी इतिहासातून याची नोंद आहे या ठिकाणी सीतेचा मुक्काम होता अकोल्यातून असं एक ग घराणं आहे राम येऊन इथं राहिलेला आहे गोवर्धनजी शर्मा हे ऐतिहासिक शहराला लाभलेले एक दमदार व्यक्तिमत्त्व आहे जवळपास वीस वर्षापासून अकोला शहराचा काही भाग तो सांभाळत आहे ऐतिहासिक भूमीला ते जीवदान देत आहेत आणि फ्रॉम प्राचीन काळातून या ठिकाणी किराणा मार्केट होती कपड्याचं मार्केट होतं म्हणजे प्राचीन काळ म्हणजे स्वातंत्र्याचा तेवढाच काळ त्याच्या पलीकडे जो काळ होता तो हा भौगोलिकदृष्ट्याही सुकम आणि सदृढ काळ होता आणि ह्या काळातून आ आधुनिकतेची जी कास धरलेली होती म्हणजे या ठिकाणी साखर कारखाने झाले कपड्याच्या मिल झाल्या भरपूर असे मोठमोठे कारखाने उभे राहिलेले आहेत म्हणजे अकोला शहरातून पुण्याहून मोकळे होऊन येणारे रोजगार इथं तयार झालेले आहेत मुंबईला इथून कोणीच जात नाही तर मुंबईची लोकं इथं येऊन रोजगार करतात पुण्याचे लोक इथे येऊन जॉब करतात एवढी टेक्नाॅलॉजी इथं डेव्हलप झालेली आहे एरोप्लेनचे मोठमोठे ठिकाण आहे एरोप्लेन म्हणजे इथून शंभर एरोप्लेन दर तासाला उडतात